तर मला जर कधी न भविष्यात जर कोणत्या चित्रपट या तारकास प्रत्यक्षात भेटायला जर भेटायचं असेल तर ते म्हणजे आमिर खान सर कारण त्यांचा एक जो पिच्चर आलेला आहे दोन हजार आठमध्ये जो थ्री इडियट्स आहे त्या पिक्चरपासून प्रत्येक आईवडलाची विचार करण्याची क्षमता त्या पिक्चरपासून त्या व्यक्ती आणि चित्रपट आणि त्या त्याच चित्रपटानं असं बदललेले आहे की प्रत्येक आईवडील आता तरी आपल्या मुलांना विचारतो तर काय करायचंय तर पहिलेचं सिस्टम होती त्या पिच्चर अगोदर जे पण नाही करायचं आहे ते करून तो पिच्चर आज प्रत्येक गोष्टीचा अर्थ झाकळलेला आहे आमिर खान जसा शिकलेला इंजिनियर झालेला पण त्याला काहीच गरज नव्हती कारण तो इंजिनी तो इंजिनियर नव्हता तर तो साइंटिस होता तर त्याचं नाव अक्षर आपण पाहिलं की त्याच्याजवळ कोणती डिग्री नव्हती पण तो महान सायंटिस झाला तर त्या पिच्चरने माणसाला असं जीवनाचा अर्थ सांगितला की माणूस हा एका कागदाच्या पेपरसाठी न जगता माणसाचा पोटेंशियल टॅलेंट किंवा त्याचं काही टॅलेंट आहे हा त्याचं शिक्षण नाही तर त्याची काय करू शकते